भारतातल्या भाषा भाषांबद्दल बोललं तर आपल्या भारतात खूप मला तरी वाटतं की तीनशे चारशे भाषा असतील कारण की भारतामध्ये जर सांगायला गेलं तर भारताच्या अधिकृतपणे हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषा तर आहेतच आणि त्यानंतर आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड कश्मिरी कोकणी मल्याळम आणि मणिपुरी यासारख्या भाषाही आहेत भारतामधले ना जवळपास आठशे ह्या प्रमुख भाषा असतील आणि अंदाजे दोनशे बोली भाषा असतील भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा ज्या आहेत त्या सध्या भारताच्या घटनेनुसार ना देशात बोलल्या जाणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे यात आसामी आली उर्दू भाषा आली ओडिया कन्नड आली कश्मिरी आली कोकणी आली गुजराती आली डोंगरी आली सॉरी डोंगरी नसेल ते डोगरी असू शकतं डोगरी आली आणि डोगरी हां आणि अजून तमिळ आलं तमिळ भाषा झाली ती तर किती फेमस भाषा झाली आहे खरं तर तमिळ झाली तेळ तेलगू झाली नेपाळी झाली पंजाबी झाली म्हणजे आपले जसे राष्ट्र आहेत तशा या भाषा आहेत बंगाली झाली बोडो झाली आपली मराठी भाषा झाली महाराष्ट्राची मल्याळम झाली मैतेई झाली मैथिली झाली संथाली झाली संस्कृत झाली सिंधी आणि हिंदी यासारख्या भाषांचा समावेश होतो आणि तसं सांगायला गेलं तर भारत हा आपला विविध जाती धर्मांनी पूर्ण असलेला देश आहे तर आपल्या भारतामध्ये खरंच विविध भाषा आहेत आणि त्यांचा आपला अभिमान असावा असं मला वाटतं कारण की भारतच हा असा एक देश आहे की त्यामध्ये विविध प्रकारच्या भाषा म्हणजे भाषा असली किंवा धर्मांचे विविध प्रकारच्या धर्मांचे लोक राहतात आणि ते पण इतक्या प्रेमाने राहतात असं नाही आहे दुसऱ्या देशांमध्ये आणि इव्हन आपल्या देशामध्ये आहे की आपल्या भारतामध्ये खूप सारे लोक आहेत जे वेगवेगळे आहेत मुस्लिम असतील इव्हन उर्दू पण ही एक भाषा आहे आणि ती खूप चांगली आहे मला कसं छान आहे शिकण्यासारखी भाषा आहे तमिळ आ आय प्रिफर टू तमिळ तमिळ पण मला खूप आवडते तमिळ भाषा मला बोलता नाही येत पण इव्हन मला समजते तरी मला आवडते तमिळ झाली बंगाली झाली बंगाली भाषा ही मला खूप आवडते बंगालीमध्ये इव्हन मला कधीकधी असं संवाद करायला पण म्हणजे आवडतं पण मला समजतच नाही आहे म्हणजे कधीकधी ना काही वाक्य मला कळत नाही बंगाली भाषेच्या मग इव्हन तेव्हा जे बोलतात ते आवडतं थँक्यू